मी कधीकधी नव्हे अनेकदा पोहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला चांगल्या पद्धतीने पोहता येते मी लहानपणापासून खेड्यामध्ये राहत असल्याकारणाने मला पाण्याशी संपर्क आलेला आहे आमच्या गावाजवळच तलाव असल्याने आणि नदी असल्याने मी लहानपणीच पोहणं शिकलो ज्याला स्विमिंग म्हणतो ती ती शिकल्याकारणानं मला नदीतलं पोहणं तलावातलं पोहणं आणि विहिरीतलं पोहणं चांगल्या पद्धतीने यायला लागलं आणि त्यामुळे मी अनेकदा पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आता कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे म्हटलं तर पोहण्याचा मला फक्त आणि फक्त स्वीमिंगमध्ये भाग घेता आलेला आहे जलतरणामध्ये त्या एकदाची गोष्ट आहे आम्ही आमच्या गावातल्या तलावामध्ये वैयक्तिक पातळीवर स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या ह्या काठाकडून त्या काठाकडे आपल्याला कसं जाता येईल आम्ही मित्र मित्र एकत्र आलो आणि गावातल्या एका सराईत पोहणाऱ्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पोहायची स्पर्धा घ्यायची आहे तर आम्हाला मार्गदर्शन करा आणि तुम्ही एक पंच म्हणून किंवा अंपायर म्हणून काम करा आणि त्यांनी होकार दिला आणि मग आम्ही एके दिवशी सुट्टीच्या दिवशी आमच्या गावातल्या तलावावरती स् ती स्पर्धा आयोजित केलीन् तलावावरती आम्ही सगळे जमलो आहोत साडेअकरा वाजेची वेळ असेल आम्ही तलावाच्या काठाला अगदी उभे राहिलो आहोत आणि गुडघ्याभर पाण्यापेक्षा थोडं कमरेभर पाण्यामध्ये आतमध्ये गेलो आहोत आम्ही सातआठ जण होतो एका ओळीत उभे राहिलो आहोत आमचे ते पंच आले आहेत त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या नियमाला त्यांनी त्यांच्या बरोबरीने दोघंजण आणलेले होते आमच्यातले काही मित्र होते ते पलीकडच्या काठावरती उभे होते आणि त्यांनी अर्ध्या पाण्यामध्ये येऊन म्हणजे कमरेइतक्या पाण्यामध्ये येऊन एक दोर ह्या बाजूकडून त्या बाजूकडे धरून ठेवलेला होता आणि आम्हाला इकडून सांगण्यात आलं की मी शिट्टी वाजवल्याबरोबर तुम्ही अगदी छातीवरती पोहायचं आहे त्याला आपण बेस् बेश ब्रेश्ट श्ट्रोक म्हणतो पोहणं त्या ब्रेश्ट ट्रोकने आम्ही म्हणजे छातीवरच्या पोहण्याने आणि हात हलवत आणि पाय आपटत आम्ही शिट्टीच्या आवाजाबरोबर सुरुवात केली कमरेइतक्या पाण्यात उभे असल्याकारणाने शिट्टी वाजली आणि आम्ही पाण्यामध्ये पोहायला सुरुवात केली साधारणतः एक शंभरएक फूट अंतर असेल ग्रामीण भाग असल्याने आम्हाला एक वेगळाच आनंद होता कसलीही सुरक्षा नव्हती कसलेही नियम नव्हते किंवा कसलेही काही नाही एक आनंद होता पण आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही सगळ्याच्या सगळ्यांनी भाग घेतला तसं आमचे दोघंतिघं मित्र एकाच वेळेस त्या पलीकडच्या काठापर्यंत दोराला हात लावण्यासाठी पोहोचले आहेत हळुहळू आम्ही सगळे पोहोचलो आहोत खूप आनंद त्या संदर्भात आम्हाला आला एकूणच जलतरण तलावामध्ये नव्हे पण आमच्या गावातल्या स्थानिक तलावामध्ये आम्ही पहिल्या स्पर्धेचा अनुभव घेतला त्यानंतर मग भविष्यात शालेय जीवन संपलं आणि कॉलेजला म्हणून शहरात आलो शहरात आल्यानंतर थोडंसं इकडेतिकडे नदी वगैरे पोहणं हे भाग होताच आवड होतीच आणि त्याच्यानंतर मग मात्र एका जलतरण तलावामध्ये आम्ही शास्त्रशुद्ध पोहण्याचा सराव करून तिथे स्पर्धेमध्ये भाग घेतला पण दुर्दैवानं ती स्थानिक स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आम्हाला आमचं ज्याला पोहणं म्हणतो कौशल्य ते कौशल्य आम्हाला दाखवता आलं नाही पण आम्ही त्या संदर्भात नाराज नव्हतो एवढं मात्र नक्की हा माझा पहिला शहरातला पोहण्याचा अनुभव होता